हॅलो वॉच केअर शेंटर हां मी अनिल सुतार बोलतो आहे मी चार तारखेला तुमच्याकडे एक घड्याळ बुकिंग केलेलं होतं ओ स्मार्ट वॉच आणि माझं मा आत्ता ते अजून मी त्याची स्थिती पाहिली ऑनलाईन ते कुठेपर्यंत आलं आहे त्याची तर ते मला अजून दिसतच नाही म्हणजे ते वेळेत पोचू शकणार नाही आहे मला दिसायला लागलं आहे आता मग तुम्ही त्यासाठी फास्ट ॲक्शन घेतली नाही आणि मला ते वेळेत जर मिळालं नाही तर ती माझा मित्र श्रीधर आहे त्याला मी कसं देणार त्याचा गिफ्ट मला द्यायचं होतं त्याच्या वाढदिवसादिवशी आणि ते तुम्ही जर हे वेळेत पोचलं नाही तर मला त्या म्हणजे गिफ्ट घेतल्याचं काय बेनिफिट मिळणार किंवा मला त्याला ते देता येणार नाही सरप्राईज देता येणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं जर ऑनलाईन काही गोष्टी करत असला तर ते त्या वेळेत पोचल्या नाही तर त्याचा काय उपयोग आणि तुमच्या ह्या याच्याबद्दल मग कोणाला विचारायचं म्हणजे हे अशा पद्धतीचं जर असेल तर लोकांनी ऑनलाईनवरचा विश्वासच उडून जाणार आणि तुम्ही अशा पद्धतीनं जर वेळेत देऊ शकत नसला तर तुमच्या सर्व्हिसचा काय उपयोग त्यामुळे तुम्ही ह्या द ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेच्या वेळी लोकांना ते पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझा मित्राला मला सरप्राईज द्यायचं होतं आणि ते तुम्ही वेळेत जर दिलं नाही तर ते तुम्हाला आम्हाला ते मित्राला देता येणार नाही आणि त्याचा आनंद आम्हालासुद्धा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि वेळच्या वेळ लोकांना कस्टमरला तुम्ही ते पुरवलं पाहिजेत ही विनंती आहे आणि